ठीक आहे मला वाचायला खूप आवडते आणि मी हे लायब्ररीमध्ये जाते आणि तिथलीही पुस्तकं वाचते आणि माझ्याकडे नसलेली पुस्तक मी मार्केटमधे फिरते आणि मी तिथे जाते आणि बघते पुस्तकं जी मला पुस्तकं आवडते ती पुस्तकं मी खरी खरेदी करते आणि कमी किंमतला आणि जुन्या जे पुस्तकं असतात त्या आपल्या बर्डीला मिळतात तिथे गेल्यानंतर मी बघते की मला माझी जी आवडीची पुस्तकं आहे जी मला छान वाटते ती मी ब बघते तिथं शोधते आणि मला मिळाले की ते कमी किंमतीमध्ये मी ते खरेदी करते